गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय संरचना तसेच गडचिरोली जिल्ह्यातील सं स्थानिक संरचनेबद्दल सांगायचे झाले तर मला तेवढं काही त्याच्या म बद्दल फारशी माहिती नाही पण गडचिरोली जिल्ह्यातील आमदार तसेच जसे माजी आमदार होऊन गेले डॉक्टर नामदेवराव उसेंडी त्यांनीसुद्धा खेड्यापाड्यांतील रस्त्याची व्यवस्था वगैरे याच्याकरिता चांगले काम केले आहेत आणि डॉक्टर आत्ताचे सध्याचे असलेले डॉक्टर देवराव होळी यांनीसुद्धा शेतकऱ्यांच्या समस्या मांडणे किंवा खेड्यापाड्यातील रस्ते दुरुस्ती करणे पाण्याची वगैरे सुविधा करणे याकरिता चांगले योगदान दिलेले आहे